महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे महत्त्वाचे विचार महत्त्वाचे थॉट महत्त्वाचे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात वापर करणाऱ्या काही गोष्टी किंवा निर्णय हे जर आपण लिहून ठेवलं तर ते चांगलं आठवणीत राहतं आपल्या कारण एखादी गोष्ट आपण ठरवतो की हां मला उद्या सात वाजता उठायचं आहे किंवा मला इतके ते इतके व्यायाम करायचं आहे मला हे हे डायेट घ्यायचं आहे पण हे आपण ठरवतो ठरवतो पण हे आपण अप्लाय करत नाही किंवा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवत नाही कारण आपण विसरून जातो पण आपण ह्या गोष्टी हे नियम हे विचार जर एका डायरीत लिहून ठेवले तर ते आपल्या कायम लक्षात राहतात जसे की आपण एखादा प्रश्न पाठांतर करतो पाठांतर केल्यावर आपल्याला परीक्षेच्या वेळी पूर्ण आठवत नाही पण तोच प्रश्न जर आपण प्रश्नाचं उत्तर जर आपण लिहून ठेवलं तर हे परीक्षेच्या वेळी जसंच्या तसं आपल्याला आठवतं त्यामुळे आठवणीत राहण्यासाठी लिहून ठेवणे हा फार मोठा उपाय आहे किंवा एक आठवणीत राहण्याचा प्रकार आहे